शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन हा जोडव्यवसाय असतो पण सगळीचकडे आपण त्या प्राण्यांना तो सुरक्षा दिलीच पाहिजे पण मानवतेचंही प्रदर्शन केलं पाहिजे असं नाही असलं पाहिजे की तुमच्या याच्यात जितकी व्यवस्था आहे त्याच्याहून जास्त तुम्ही प्राणी ठेवत आहे त्याच्याहून जास्त तुम्ही कोंबड्या ठेवत आहे हे चुकीचं आहे कारण त्याच्यात काय होतं त्यांना व्यवस्थित जागा नसते असंच से तुम्ही त्यांना पाणी आणि अन्नसुद्धा स्वच्छ आणि सुरक्षित दिलं पाहिजे त्यानी त्यांचं राहणीमान चांगलं होईल आणि तुमचे जे प्रोडक्टस् असतील तेही चांगले होतील